तर मला असं वाटतं की खूप साऱ्या महिला आहेत जे खूप चांगल्या आहेत नृत्यांमध्ये आणि असे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे नृत्य आहेत त्यात ते लोकं त्यांचे टॅलेन्ट शो करू शकतात बट जे आपल्या घरातले जे असतात ते आपल्याला पाठिंबा देत नाहीत कारण की ते लोकं असं बोलत आहेत की आपण असं कधी काही केलेलं नाही आहे पहिल्यांदा असं कोण करतं आहे असं असतं तसं असतं आणि त्यात वेगळेवेगळे कॉस्चुम्स घालायचे असतात सो ते कॉस्चुम्स पण आपण घालू नाही शकत असं तसं तुम्ही हेच घातलं पाहिजे ते घातलं पाहिजे असे पण त्यांचे हे असतात सो हे खूप सारे प्रोब्लम्ज आहेत आणि आजकाल सोशल मिडीया लाईक युट्यूब इन्स्टाग्राम ह्याच्यावर खूप रील्स वगैरे बनवतात त्यात खूप साऱ्या महिला त्यांचे टॅलेन्ट शोकेस करतात सो ते त्या चार भिंत्यां भिंत्यांमधून ते लोकं त्यांचं टॅलेन्ट बाहेर नाही काढू शकत सो असं काही झालं पाहिजे की त्यांचं टॅलेन्ट त्यांनी शोकेस केलं पाहिजे आणि पूर्ण म्हणजे दाखवलं पाहिजे काय त्यांचं आणि ते लोकं कसं नृत्य त्यांचं जे आहे ते हे करू शकतात मंज आणि आधी कसं जे आपलं कोविड बॅचेस होतं कोविड होतं त्या कोविडमध्ये ते लोकं ऑनलाईन वगैरे लेक्चर्स अटेंड करायचे बट त्या लोकांना बाहेर वगैरे जाण्याचे हे नाही आहे तर ते लोकं त्याचे खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत सो मला असं वाटतं की महि महिलांना अजूनही थोडा रेस्ट्रिक्शन्स आहेत की त्यांना अजून पण नृत्यासाठी पाठिंबा दे देत नाहीत समाज